हो आवडतं ना मला जास्तकरून पावसात फिरायला आवडतं जे काही वातावरण होतं निसर्गामध्ये ते मनोरम्य असतं आणि त्या सीजनमध्ये असं वेगळंच एकदम मन भरून येतं जास्तकरून भिजायला आवडतं आणि मला जास्तकरून आहे ना पावसाळा सुरू झाला की कधी मी पहिल्या पावसात भिजते असं वाटत असतं कारण का तो सीजन मला आनंद देतो खूप भरभरून आनंद देतो आणि त्यातलं जे वेगवेगळ्या प्रकारची झाडं म्हणजे झाडं मोठी होतात हिरवंगार साईडला ऑक्सिजन चांगलं मिळतं पल्युशन थोडं कमी होतं लोक बाहेर फिरणं कमी करतात कारण का पावसाळा सुरू होतो सो आणि त्याच्यासोबत मला जास्त करून गड फिरायला आवडतं गडच गडा गडावर गेलं ना की जे दुःख असतं ते एक एक वेगळीच फीलिंग असते परत त्याच्यासोबत फिरायचं म्हटलं तर कारमध्ये फिरायचं नाही बाबा गाडीवर गाडीवर ते पण जे आपलं कोणी सोबत असेल त्याच्यासोबत गप्पा मारत फिरणं त्यांच्यासोबत भिजणं बोलणं आणि परत एका आपण एका टपरीवर थांबून कांदा चहा खाणं पिणं कांदा कांदा भजी खाणं परत चहा पिणं हे कॉम्बिनेशन काहीतरी वेगळाच डिफरंट लेवलचं आहे आपण जोपर्यंत पावसाळा सुरू झाल्यावर कांदा भजी आणि चहा पिला नाही आपण काय केलं काहीच नाही सो हे एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे आणि सगळ्या जास्त लोकांना लोकप्रिय आहे सगळी लोक करतात ही गोष्ट चहा आणि चहा कांदा भजी आणि कॉफी त्याच्यानंतर मी एकदा टायगर पॉईंटला गेले होते तिकडच्या साईडला लिटरली रोडला काही दिसत नव्हतं कारण की इतकं धुकं होतं समोरच्या गाड्या सुद्धा दिसत नव्हत्या आणि मी अशा टायमिंगमध्ये मी सकाळ सकाळच्या ड्युरेशनमध्ये गेले होते त्या सकाळच्या टायमिंगला वाल् तर इतका इतकं धुकं इतकं धुकं नऊ वाजेपर्यंत धुकंच होतं म्हणजे धुकं उतरत जातच नव्हतं इत आणि पण तिकडचं जे वारं तिथला जो पाऊस तिथे काढलेले जे फोटोज खूप काही मेमरीज आहेत ज्या पावसात आपण क्रिएट बनवू शकतो आपल्या आवडत्या व व्यक्तीसोबत तर हा एक बेस्ट सीझन आहे माझ्यासाठी किंवा सगळ्याच लोकांसाठी असेल तो अफकोर्स कारण का या सीजनमध्ये आनंद आणि आनंदच मिळत असतो आणि मला जास्तकरून भिजायला आवडतं पावसात भिजणं तेही असं गाडीवर तेही फिरत असताना काय वेगळंच असं म्हणजे वड सांग शब्दात सुद्धा सांगणं खूप कठीण आहे पण मला जास्तकरून तरी पावसाळा हा सीजन आवडतो निसर्गामुळे परत तिथला जो पदार्थ म्हणजे माझं फेवरेट मिश्रण आहे ते कांदा भजी आणि चहाचं ते असं मग ते निसर्ग पाहत खाताना चहा पिताना सो एकच वेगळा फीलिंग येतं जेव्हा आपण फिरत असतो आणि जास्तकरून आहे ना गडावर गेल्यानंतर तिथे जो फोटोज निघतात आपल्यास आजूबाजूला जे हिरवगार झालेलं असतं त्याच्यामध्ये जे फोटोज वगऐरे निघतात ते सुद्धा अप्रतिम असतात आणि परत अजून म्हटलं गेलं तर जास्तकरून लोक पावसात फिरणं प्रेफर करतात कारण का भारी गोष्टी आहेत या आणि आ युष्यात एकदा ना एकदा तरी एक्सपिरियन्स करायला हवा परत लोणावळा साईड पण जास्त फिरला जातो कारण का तिकडच्या साईडला धबधबे असतात पावसाळ्यात ते धबधबे पडतात त्यांच्याखाली पाणी परत पाण्यामध्ये थोडंसं खेळणं थोडी लहानपण जागं होतं जसं काही आपण जेव्हा पावसाळ्यात जातो आपण आपलं स्वतःचं अस्तित्व विसरून आपण एकदा लहानपणाच्या कॅरेक्टरमध्ये घुसतो क त्या लहानपणाच्या आठवणींमध्ये रमून जातो परत त्या पावसाला ढगाकडे बघून मनाला असं हलकं करणं सो या एकच बेस्ट फीलिंग बेस्ट म्हणजे खूप अच्छा चांगल्या भावना आहेत म्हणून मला पावसाळ्यात फिरायला भयंकर आवडतं